नमस्कार सर माझं नाव मयुरेश मला मदतीची आवश्यकता आहे मी तात्पुरते परदेशात स्थलांतरित होण्याचा विचार करत आहे आणि माझ्या पी एन ए एन पी ए खात्यातील पत्ता परदे शी पत्त्यावर अपडेट करायचा आहे कृपया मला ह्या प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन कराल का हा स हा माझा पी एन आर आय डी आहे आणि पत्ता कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत कृपया मला सांगाल का म्हणजे जेणेकरून मी तुम्हाला देईन आधार कार्ड बँक डिटे आधार कार्ड बँक डिटेल्स हे पत्र व्यवहारचा आज प कागदपत्रे मी तुम्हाला देईन त्याबद्दल मला काही माहिती सांगाल का तुम्ही कोणते कोणते अजून डॉकुमेंट्स लागतील

हां सर हां हां सर हां सर देतो अजून काही लागणार आहे का स कागदपत्रे हां सर

हां सर दोन दिवसामध्ये सर मी आणून देतो तुम्हाला कागदपत्रे हां सर आताचं इथं आता मी इथे राहतो पण माझं परमनंट ॲड्रेस दुसरा आहे सध्या मी ह्या गावात राहतो सर सर दोन्हीची कागदपत्रे लागतील की सर एक परमनंट ॲड्रेसवर होऊन जाईल सर हां सर

हां सर ठीक आहे सर हां अजून काही सर लागणार आहे का

हां सर

हां सर हां ठीक आहे सर धन्यवाद सर मला ही कागदपत्रे तयार आहेत कृपया तुम्ही ही प्रक्रिया सुरू करा शका सुरू करू शकता का बाकीची डॉक्युमेंट्स सर नंतर एक दोन दिवसानंतर आणून देईन सर हां सर सर धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर हां